हो मी बऱ्याच ड्रान्स रील्स बघते बऱ्याच ड्रान्स रील्समध्ये जे काही कोरिओग्राफर असतात त्यांचे पण डान्सेस बघते काही लोकांचे डान्सेस असे असतात की ज्यांना काहीच नसतं काही येतही नसतं पण फक्त स्क्रीनवर दिसायला पाहिजे फक्त लोकांना दिसायला पाहिजे म्हणून ते डान्स रील्स बनवत असतात काही कोरिओग्राफर खरोखरच खूप छान हे करतात काही जेन्ट्स कोरिओग्राफर जे आहेत की एक चंद्रा नावाचं जे साँग आहे त्या चंद्रा नावाच्या साँगवरती इतका छान डान्स केलेला आहे की एखादी मुलगीसुद्धा काय एक्स्प्रेशन देईल त्यामध्ये अजून दोघं बहीण भाऊ ह्यांचा पण एक डान्स एक्स्प्रेशन विथ एक्स्प्रेशन त्यांचा डान्स असतो इतकंच काय तर गरीब परिवारातून असल्यामुळे त्यांना कुठलाही वारसा नाही कुठलाही बॅकग्राऊंड नाही पण तरीही त्यांचा डान्स एक मनाला वेगळाच आनंद देऊन जातो